तर जर मला वेगळ्या देशामध्ये प्रवास करायचा चांस भेटला तर मी तर नॉर्वेमध्ये जाईन नॉर्वेमध्ये ह्याच्यासाठी जाईन की जे नॉर्दन लाइटस् राहते जी अरोरा म्हणते ज्याला ते मला पहायचं आहे एक थंड ठिकाण जिथं बर्फ पडते आणि ते नॉर्दन लाइट अशी आकाशामध्ये अशी ती लाइट येते ती चमकत राहते अजून ती डांस करत राहते थोडा थोडा तिथून आवाज ही येते ते माझं स्वप्न आहे ते पाहणं तर तेवढंच नाही तर मले स्विझरलँड बी जायचं आहे तर स्विझरलँड मनते हा देशा पुऱ्या जगामध्ये एक स्वर्गच आहे तिथं असं खूप जास्त असं सुंदर दिसते तिथे खूप सारे असे धबधबे आहेत असे सुंदर सुंदर जंगलं आहेत तिथे बर्फाच्या पहाड्या पण आहेत आणि तिथं हे जे घरं आहेत ते घरंही एवढे चांगले सजवल्यासारखे वाटते की तिथं असं दुरूनच पाहून असं वाटते की तिथं तिथंच रहावं जन्मभर म्हणून मला ह्या दोन ठिकाणी जायचं आहे